नमस्कार सर मी गजानन पाटील बोलतो आहे नांदेडहून बोलतो आहे सर मला एक एअरबड्स घ्यायचे होते ते एयरबड्स असे हवे की त्याचा आवाज क्लॅरिटी चांगली पाहिजे नॉईस फ्री पाहिजे आणि ते कानाला थोड्याफार त्रास न झाल्यासारखे चांगल्या क्वालिटीचे मला एअरबड्स घ्यायचे होते मी ऑनलाईन कोणत्या वेबसाईटवरून घेऊन घेऊ हे मला थोडंफार तुमच्याकडून माहिती मिळेल का